हॅलो हं बोल ना काही नाही आता बस बसली होती हो जेवण वगैरे झालं सीरिअल बघत होती ती आहे ना कलर्स मराठीवरची अरे ती साडेनऊला लागते तू नसते बघत का अरे मी आता बघत आता आता चालू केलं बघणं तुला पुरणपोळी बनवता नाही येत का अरे पहिले डाळ घ्यायची हरभऱ्याची आणि एक ग्लास डाळ आणि साखर घ्यायची आणखी मग ते गॅस म म्हणजे कुकरमध्ये चांगलं शिजू द्यायचं नंतर मग ते सगळं झाल्यावर मग ते यंत्र असते ना ते पुरण करायचं हा तं मग त्यात घ्यायचं त्यात टाकायचं चांगलं त्याला म्हणजे मिक्स करायचं त्यात मग जायफळ वगैरे जे आहे आपले ड्रायफ्रूट्स पण टाकू शकते हो जायफळ वगैरे ते टाकायचं आणि मी मग नंतर मग आपण जे नॉर्मल पोळी करतो ते हो ते सारण त्यात भरायचं आणि मग करायचं हो अरे पोळी करतो तशी